मी माझ्या घराजवळच भारत किराणा नावाचे माझे किराणा शॉप चालवतो जेथे मी सुईपासून तर ज डेलि लाईफमध्ये लागणाऱ्या सगळ्या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देतो म्हणजे मी माझ्या दुकानाला तुम्ही माझ्या एरियासाठी एक मिनीमॉल म्हणू शकता सीजनवाइज माझ्याकडे रंगापासून रंगपंचमीला रंगापासून तर दिवाळीला लागणाऱ्या फटाक्यापर्यंत सगळ्या गोष्टी ह्या मी माझ्या भागातील नागरिकांना पुरवतो माझ्याकडे मी किराणासोबतच भाजीपालाही ठेवतो त्यामुळेच मी आधी नमूद केल्याप्रमाणे तुम्ही माझ्या किराणा शॉपला मिनीमार्ट किंवा मिनी सुपर बाजार म्हणू शकता सांगायचे असे की एकदा माझ्या काही माझ्या काही शत्रूंनी माझे दुकान जाळून टाकलेले होते ही साधारण पाच ते सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा मी खूप जास्त डिस्टर्ब झालेलो होतो सगळी काही संपत्ती म्हणजे जो काही माल भरला होता तो पूर्ण माल म्हणजे एक परसेंटही माल कामात न येईल एवढं भयानक माझं दुकान जळलं होतं माझं दुकान हे कच्च्या स्वरूपाचं असल्यामुळे त्या काळात टिनाचं वगैरे दुकान असल्यामुळे पूर्ण नेस्तनाबूत झालं होतं तेव्हा माझ्याकडं काही पैसाही नव्हता आणि काही विचारक्षमता करायची ताकदही नव्हती तेव्हा मी खूप डिस्टर्ब आणि डिस्टर्ब आणि डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो अशा वेळेला मला काय करावे काय नाही काहीच सुचत नव्हते पुन्हा दुकान सुरू करायची हिंमत करायची कुठे काही उसने घेऊन किंवा एजन्सीवाल्यांना आपली सिचुएशन सांगून त्यांना उधारीमध्ये माल मागून पुन्हा दुकान सुरू करायचे की एखाद्या किराणा दुकानात म्हणजे होलसेल मार्केटला ओळखी असल्यामुळे होलसेलच्या दुकानात काम करायचे जॉब करायचे हा सगळा मला असा विचार पडलेला होता आणि मी खूप डिस्टर्ब होतो तेव्हा मी माझ्या बायकोचा तसेच माझा एक व्यापारी जो मला रेग्युलर माल सप्लाय करायचा त्या काकांचा सल्ला घेतला आणि त्यांच्या सल्ल्याने मी त्या दोघांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या दोघांच्या ताकदीनी दोघांच्या मदतीनी मी माझं दुकान सुरू केलं जळलेल्या दुकानाची मरम्मत आणि काम चालू होईपर्यंत तात्पुरते दुकान मी साध्या जे बॅनर वगैरे येतात त्यावर लावून बसलो त्यासाठी सगळ्या व्यापारीवर्गांनी मला उधारीत माल दिला उधारीत माल पुरवला आणि माझे खूप सहकार्य केलं आणि त्याच काळात स्वतः माझ्या बायकोनी दुकान उभारणीसाठी स्वतः विटा गिट्टी उचलून स्वतः हार्डवर्क करून मजुरासारखं हार्डवर्क करून माझे दुकान पुन्हा उभे करण्यास माझी मदत केली